त्वचेची आणि केसांची काळजी घेणे हे आपल्या रोजच्या जीवनात खूप गरजेचं आहे त्वचेसाठी मी म्हणेल की घरगुती उपाय खूप आहेत तर त्यासाठी तुम्ही आपली त्वचा आहे ती तरोताजा दिसण्यासाठी आपण घरगुती आपली दुधाची साय असेल त्याचप्रमाणे हळदी असेल मध असेल आणि बेसन असेल तर ह्या सगळ्याचा लेप लावूनसुद्धा आपण त्वचेची काळजी ती घेऊ शकतो त्याचप्रमाणे केसांसाठी आपण नारियल तेल आहे तर ते वापरू शकतो आणि आपण केसांसाठी जी काही कोरफड आहे तर कोरफडाचं कोरफड आहे तीसुद्धा आपण लावू शकतो तर ह्याने आपले केस आहेत ते सिल्की राहू शकतात आणि त्वचा आहे ती तरोताजा ठेवण्यासाठी आपण हे घरगुती उपाय आहेत ते करू शकतो